राज्यात आरोग्य सेवेचे खूप काही पर्याय उपलब्ध आहेत मोठमोठे हॉस्पिटल्सच्या चेन असल्यामुळे प्रत्येक शहरात ती सेवा दिली जाते अपोलो म्हणा असे वेगवेगळे हॉस्पिटल्स की जिथे उत्तम अशी सोय आहे औषधोपचार केले जातात पण हेल्थ इन्श्युरन्स हा एकदम सुळसुळाट झालेला प्रकार आहे आणि जिथे इन्श्युरन्स म्हणजे अगदी पेशंट ॲडमिट झाला की लगेच तुमचा इन्श्युरन्स आहे का हे विचारलं जातं आणि त्यानुसार त्यांचे दर ठरलेले असतात हे कुठेतरी मनाला खटकतं कारण प्रत्येकाचीच विषमता इतकी आहे स की प्रत्येकाचीच ऐपत असेल असं नाही की तो मोठा इन्श्युरन्स प्रीमियम देऊन एखाद्या आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा किंवा सर्वांचा आरोग्य विमा कार्ड हवा तर ते आरोग्य विमा नसेल तर इथे काही टिकाव लागणार नाही हे असं दृश्य खूप ठिकाणी दिसतं तर मला असं वाटतं बाकी गुणवत्ता आणि खूप काही सोयी उपलब्ध आहेत पण ही सार्वजनिक आरोग्य सेवेच्या तुलनेत आपण बघितलं तर निश्चितच गुणवत्ता आणि किंमतीमध्ये सरस ठरते पण कुठेतरी ग समाजातील काही वर्गाला त्याचा फायदा होत नाही आणि मग त्यांना खूप मोठ्या संकटांनादेखील तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळे आरोग्य सार्वजनिक आरोग्यसेवेमध्ये हे उपलब्ध नाही ते उपलब्ध नाही आणि खाजगीमध्ये लगेच मिळतं पण ते लगेच मिळतं म्हणजे त्याच्या पाठीमागे हे हा मोठा असा आरोग्य विम्याचा जो राक्षस असतो तो तिथे असतो आणि त्या तुलनेत मग कुठेतरी ती व्यवस्था योग्य आहे की नाही असे मनाला वाटते